हो मी नेहमीच असा प्रवास तर आम्ही आमची पार्टी वगैरे ज्यावेळेस होते त्यावेळेस करतो पण दोन तीन ठिकाण असे आहेत त्यापैकी एक ठिकाण म्हणजे एक हिंगोली तिथं तो एक नामदेव राईस म्हणून तिथं एक भात मिळते तो एवढा छान भात असते की दिसायला असा फक्त पांढरा पांढरा दिसते काही आहे टाकलेलं की नाही आहे हे कळत नाही पण तिथे त्याची जे टेष्ट आहे ना ते टेष्ट एवढी छान लागते की मी त्याच्यासाठी स्पेशल तिथं कधीकधी खायला जात असतो इथनं ट्रेन पकडलं की तिकडे जातो आणि तिकडनं मग खाऊन येतो आणि बाकीच्या टाईममध्ये जसं आमची मैत्रयाची वगैरे पार्टी वगैरे होते तर इकडनं राजहंस म्हणून एक धाबा आहे इथनं एक दहा किलोमीटर अंतरावर तर तिथे जे काही भाजी बनवतात किंवा त्यांच्या जे खाण्याला जे टेष्ट आहे ना ती टेष्ट एवढी मस्त आणि जबरदस्त आहे जसं तिथे रोस्टेड चिकन झालं नॉनवेजमध्ये तर फारच फेमस आहे ते त्याच्यानंतर तिथली चिकन हांडी वगैरे झाली या टाईपचं तर हे छानप्रकारे म्हणजे एकदम मस्त बनवतात ते आणि गार्डन आहे त्याच्यामुळे ते पण एक फार चांगलं वाटते तर आम्ही तिथं जात असतो आणि असंच म्हणजे हे आणि जर इकडे सातपुड्यामध्ये जर गेलो तर एक सिमाडोह म्हणून एक गाव लागते तर त्या सिमाडोहला जाताना ना एक ते दुधापासून बनवलेलं एक काहीतरी पदार्थ येते त्या पदार्थाचं नाव ते एवढं छान लागते बनवायला की ते तिकडला एरिया तो एरिया सोडून दुसरं कुठंच भेटत नाही तर आम्ही ते पण खायला तिथं जात असतो ज्याला आपण रबडी म्हणतो तर रबडी त्या एरियात म्हणजे असं फ्रेश दुधापासून ते बनवतात त्याची टेष्ट पण एकदम जबरदस्त येते तर कधीकधी आम्ही पाऊस पडला तर तिकडे पण जात असतो